शेअर मार्केटबद्दल मला नुकतीच भरपूर माहिती मिळालेली आहे आणि शेअर मार्केट हा जर विचार केला तर अगदी पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्गसुद्धा आहे पण तेवढाच तो धोकादायक सुद्धा आहे कारण शेअर मार्केटमध्ये आपण आपले पैसे गुंतवताना कोणत्या कंपनीमध्ये गुंतवत आहो ते शेअर याआधी कुठल्या प्रकारे वाढ घेताय की खाली जाताय याची सगळी माहिती घ्यायला पाहिजे ज्या कंपनीचे ते शेअर्स आहे त्या कंपनीबद्दल आपण संपूर्ण माहिती मिळवली पाहिजे आणि तसेच जो दिवसाचा इंट्रा डे म्हणून ऑप्शन आहे तो शक्यतो नवीन असणाऱ्या व्यक्तींनी करूच नये कारण त्याबद्दलचे जास्त काही माहिती आपल्याला नसते त्यात आपले पैसे पटकन नुकसान होऊ शकते आपल्या पैशांची त्यामुळे आपण सा छोट्या छोट्या रकमेपासून सुरुवात करून हळूहळू त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन शिकून आणि मगच त्यामध्ये पैशांचा व्यवहार करावा आणि शक्यतो जे जास्त कालावधीचे शेअर्स असतात त्यातच गुंतवणूक केलेली माझ्या मते तरी योग्य असते थोड्या वेळासाठी केलेली गुंतवणूक ही नक्कीच धोक्याची ठरते कारण अचानक जर शेअर मार्केट वर गेलं तर ठीक आहे पण जर ते अचानक खाली आलं तर तुम्हाला पैशांचं खूप नुकसान होऊ शकतंय आणि धोका टाळण्यासाठी आपण तीच काळजी घ्यायला हवी की आपण कुठल्या शेअर्समध्ये पैसे इन्वेस्ट करतोय त्याबद्दलची आपण त्या कंपनीची संपूर्ण माहिती काढायला हवी